महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येकाचा सांस्कृतिक वारसा वेगळा आहे हिंदू धर्माचा विचार केला तर कोजागिरी पौर्णिमा असेल दसरा असेल वटपौर्णिमा असेल मुस्लिम धर्माचा विचार केला तर ईद असेल मोहरम असेल ख्रिच्चन धर्माचा विचार केला तर येशू ख्रिस्तांचा असणारा जन्मदिवस असेल म्हणजे त्याला आपण क्रिसमस म्हणू शकतो तर आणि बौद्ध धर्माचा विचार केला तर बुद्धपौर्णिमा असेल जैनांचा विचार केला तर असे अनेक लोक अनेक जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असतात प्रत्येकाला वेगळा असा सांस्कृतिक वारसा आहे प्रत्येकाची सांस्कृतिक ओळख वेगळी आहे त्याच्यामुळे जर आपण विचार केला हिंदू धर्माचा तर हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे आता वटपौर्णिमेमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत असतात त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्यावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण मध्यरात्री दूध ठेवतो आणि त्या दुधामध्ये चंद्राची प्रतिमा पाहून आपण त्या चंद्राला नमस्कार करत असतो तर अशा अनेक लोकांचा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा होतो अनेक जाती धर्माचे लोक आहेत अनेक पंथ आहेत अनेक भाषा आहेत पण एक सांस्कृतिक दुवा त्यांना एकत्र ठेवत असतो आणि सांस्कृतिक वारशाचा विचार केला तर आपलं महाराष्ट्र राज्य हे भारतामध्ये नव्हे तर भू संपूर्ण जगामध्ये एक समृद्ध सांस्कृतिक राज्य म्हणून नावारूपाला आलेलं आहे आणि भविष्यामध्ये पण ते अधिक नावारूपाला येवो अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो